नव्या पिढीला फुटबॉलपेक्षा क्रिकेट जास्त आवडण्याचे कारण म्हणजे क्रिकेटचे त्यांना जास्त एक्सपोजर मिळते आणि क्रिकेट हा गेम त्यांना भावनिकदृष्ट्या चॅलेंज करतो आणि त्याच्यासोबत त्यांचे सेंटिमेंट्स पण जुळलेले असतात फुटबॉलचाही एक वेगळा फॅनबेस आहे पण फुटबॉलसाठी फुटबॉलसाठी असे कोचेस तेवढे आप आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत जेवढे क्रिकेटसाठी आहेत फुटबॉलचं एवढं एक्सपोजर नाही आहे फुटबॉलची आपली कोणती टीमही नाही आहे अशी त्यामुळं आपलं त्यामध्ये एक प्रतिनिधित्व तेवढं नाही आहे जेवढं क्रिकेटमध्ये आहे आणि क्रिकेटला सहसा लोकांनी थोडं जास्त डोक्यावर घेतलेलं आहे कारण क्रिकेटर्स आपल्याकडे सेलेब्रिटीज आहे जसे मेसी रोनाल्डो वगैरे तिकडे सेलेब्रिटीज आहेत तसे आपल्याकडे क्रिकेटची सेलेब्रिटीज आहेत रोनाल्डो वगैरेला आपल्याकडे पण खूप लोक मानतात पण प्रश्न असा आहे की त्यांना एक एक्सपोजर नाही मिळत हेच मला कारण खूप मोठं वाटतं आणि टी व्ही वगैरे व पण कोणी फुटबॉल जास्त पाहत नाही क्रिकेट जास्त पाहतात त्यामुळं मला वाटतं क्रिकेट त्यांना जास्त आवडतं